हॅलो माझं नाव आदर्श थोरात आहे वाहतूक एजन्सीमध्ये कॉल लागला आहे का मी उल्हासनगरमधून बोलत आहे कारण की माझा एक मित्र आहे ज्याचं नाव नितेश आहे तो ठाण्यामध्ये अडकला आहे आणि त्याचा नेटरोक इश्यू झाला आहे आणि त्याला एक कुठली पण कॅब भेटत नाही आहे आणि अर्जंटला अर्जंटमध्ये त्याला कॅबची गरज आहे कारण तिकडून येण्याचे सगळे पर्याय त्याच्याकडून बंद झालेले आहेत तर मला हे तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की ठाणे ते उल्हासनगरपर्यंत किती खर्च येईल आणि कितीमध्ये कॅब बुक होईल आणि मला एवढं बोलायचं होतं की त्याच्याकडे नाही कुठला आता फोनमध्ये चार्जिंग उरलेली आहे ज्याच्याद्वारे तो संपर्क करू शकेल तरी तुम्ही त्याचा नंबर घेऊन घ्या नऊ आठ पाच सात चार दोन तीन

आणि या संपर्कावर कॉल करा आणि जर त्याचा नंबर लागला नाही तर तुम्ही मी ज्या याच्यावरून बुक केली तुम्ही त्या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता आणि मला बस एवढंच सांगायचं होतं की लवकरात लवकर कॅब बुक करून ठाण्याला पाठवा आणि चार्जेस आणि तुमचे पैसे काय असतील ते तुम्ही मला सांगा धन्यवाद